गाण्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला नवी जुनी सर्व प्रकारची गाणी आवडतात त्यामध्ये अगदी हिंदी मराठी कोणतंही असेल पण जुनी जास्त आवडतात कारण गाण्यात जुन्या गाण्यांमध्ये शब्द आणि गाण्याची चाल एकंदरीत मेलोडी हा विषय जो होता तो जुन्या गाण्यांमध्ये प्रामुख्याने असायचा त्यामुळे ती गाणी का ऐकायला कानाला आजही गोड वाटतात अगदी पन्नासच्या द दशकातली गाणी ही अगदी आजची पिढी जेव्हा ऐक आपल्याला ऐकताना दिसते तेव्हा ते जाणवतंच गायक संगीतकार मग म्हटलं तर मग अर्थातच आपल्या लतादीदी आशाताई तर आहेतच मराठीमध्ये म्हटलं तर त्यांचे बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर ह्यांचीही गाणी मला आवडतात एक पर्टिक्युलरली गाणं सांगायचं म्हटलं तर लतादीदींनी ज्या आध्यात्मिक र रचना गायलेल्या आहेत त्याच्यामधली मोगरा फुलला ही जी आहे ती म्हणजे मग माझ्यासाठी एक म्हणजे असं वाटतं मला की त्यासारखं दु दुसरं कुठलं गाणं झालेलंच नाही आजपर्यंत बाकी सगळी गाणी एकीकडे आणि ते गाणं एकीकडे असं माझं मत आहे कारण ते गाणं ऐकताना इतकी शांतता म्हणजे अनुभवायला येते की तुमच्या मनात तुम्ही कितीही जरी कोलाहल असेल कितीही त्रास असतील किती ही टेंशन्स असतील तरी जेंव्हा तुम्ही ते गाणं ऐकता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्याचा विसर पाडून पूर्ण तुमचं मन शांत करायची ताकद त्या एका गाण्यात आहे असं मला नेहमी वाटतं आलेलं आहे बाकी इतर म्हणायचं तर आप सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांची गाणी मला आवडतात हिंदीमध्ये अर्थातच किशोरकुमार रफीसाहेब आहेतच तशी ब म् जुनी गाणी जा जास्त करून आवडतात नवीनमध्ये फार कमी असे गायक आहेत की जे मला आवडतात ते उदाहरणार्थ म्हणजे अरिजीतसिंग श्रेया घोषाल पण आता असं होत आहे की हळूहळू ग गाण्याच्या शब्दाकडचं महत्त्व कमी होत चालल्यामुळे नवीन गाणी पट्कन तेवढी आवडतं नाही एखादं मग जुन्या गाण्यांमदे कसं दहा गाण्यांमध्ये जरी पाच सहा गाणी तरी ऐकायला खूप गोड असायची आता आता तोच प्रम बघायचं म्हटलं तर दहा गाण्यांपैकी फार तर दोन तीन गाणीच तुम्हाला आवडतात बाकीच्या गाण्यांमध्ये तुमचा एवढा लगेच ते मन आकर्षून घेणं किंवा जरी असलं तरी आताची गाणी फार टिकाऊ होत नाहीत आताचं गाणं तुम्ही जेम फार तर सहा महिन्याच्यावर विसरून जाल पण जुनं गाणं तुम्ही ऐ ऐकलं तर तुम्हाला ऐकलंत तर तुम्हाला पन्नास साठच्या दशकातली गाणीसुद्धा आजच्या काळात ऐकावीशी पुन्हा पुन्हा वाटतात